जर संधी मिळाली तर भारतातील किंवा राज्यातील आमच्या राज्यामधील तुम्हाला काही ठिकाणे सांगण्यात येतील दौलताबाद औरंगाबाद अजिंठा वेरूळची लेणी ताजमहाल बिबी का मकबरा दौलताबाद हे शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला होता ते तेव्हा स्थापन झाले त्यांनी तो सांगण्यात येतो की ते जिंकले होते आणि औरंगाबाद बिबी का मकबरा आहे शाजानचं ते मा बांधलेलं आहे तर तो त्यांनी ते ते सांगण्यात येते आणि अजिंठा वेरूळची लेणी वेरूळची लेणी पण बघण्यासारखी आहे आणि त्या ताजमहाल हे खूप सारे ठिकाणे खूप छान आहे दौल हे